मुळा घेवडा भोपळा बटाटे कांदे वांगे पटाडीच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा मुळ्याच्या शेंगा सोयाबीनच्या शेंगा चवळीच्या शेंगा हरभरे वाटाण्याच्या शेंगा मग बीटरूट गाजर रताळे भोपळा काशीफळ भोपळा भेंडी दोडके भुईमूग वाटाणा हरभरा मसूर टोमॅटो कांदा लसूण हरभरा आगळ पटाडी अंबाडी मुळा रताळे काशीफळ भोपळा माठ तांदुळजा पालक मेथी चिगळ